स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ सामुग्रीच्या निमितचा गेमिंग उद्योगा परिणाम झाले हे पुढील प्रमाणे स्विमिंग आणि गेमिंगबद्दल उद्योगा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे त्या सिमिंग हा व्हिडिओ विनिओ सामग्री निमी त्याचा गेमिंगवर आता टेक्नॉलॉजीचा वापरला म्हणजे गेमिंग हा मोठ्या प्रमाणा उद्योग चालतो आहे सो आता थ्रेडीप्रमाणे थ्रीडी पद्धतीने गेमिंगचा जास्त प्रमाणे वापर केला जातो टेक्नॉलॉजीचा वापर करून स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ सामग्री निर्मितीचा मोठ्या प्रमाणा भर दिला जातो आहे त्याच्यामुळे गेमिंग उद्योगावर परिणाम वाढत चालला आहे